माझ्या ब गाडी चालवण्याचा बाईक चालवण्याचा अनुभव असा आहे की मी पहिल्यांदा गाडी चालवताना मला खूप सारे अडथळे आले आणि त्यावर मी माझ्या साहसानी गाडी चालवायला शिकवली शिकली आणि घरी कोणी गाडी चालवताना खूप साऱ्या गोष्टी प्रॉब्लेम आले तरी आम्ही त्या प्रॉब्लेमवरती मात करून आम्ही गाडी चालवायला शिकवलो आणि फस्ट टाइम जेव्हा गाडी घेतली तेव्हा फस्ट टाईम जेव्हा गाडी चालवायला घेतली आम्ही तेव्हा खूप साऱ्या गोष्टीचे प्रॉब्लम आले तरी आम्ही त्यावर एक एक गोष्टीवर सहसानी मात करून गाडी चालवायला शिकवली शिकली आणि द एक दोनदा पहिल्यांदा पा पडूनसुद्धा गाडी चालवण्याचं आम्ही केलो